आमच्या परिसरात वेगवेगळ्या खेळ प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी काही संस्था सतत कार्यरत असतात उदाहारणार्थ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शासकीय क्रीडा संकुल काही शाळा कॉलेजेसमध्ये सुरू असलेला स्पोर्ट क्लब हे सगळे मिळुन स्थानिक स्तरांवर खूप चांगले वातावरण तयार करत असतात खेळाडूंना मैदानी प्रशिक्षक संस्था स्पर्धा अनुभव मिळतो तसेच काही खाजगी संस्थांना आले आहेत जश्या ॲकॅडम्या ज्या क्रिकेट कबड्डी फुटबॉल बास्केटबॉल प्रशिक्षण देतात या अकॅडम्या स्थानिक पातळीवर खेळाडूंना घडवतात आणि पुढे जिल्हा स्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाठवतात